पण आपल्या भवतीची जागा अशी वेगवेगळ्या तऱ्हेने सावाार साचातो जसे की पहिले आपण फोनने संवाद साधत होतो पण आता तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतशील बदलामुळे आता आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर लिंक्डन ह्या गोष्टीमुळं आपण एकमेकांशी संवाद साधतो पण आता सध्याच्या सध्याचा काळ असं झालं आहे की आपण त्याचा गैरवापर करत चाललो आहे की एक आपण हे हे माध्यम संवाद साधण्यासाठी आहे हे संवाद साधण्यासाठी तो याचे नकारात्मक गोष्टी करण्याकडे जास्त कल चालला आहे